हां हॅलो जुई मॅम मी स्नेहा मॅम बोलते आहे हां मला ते अभ्यासक्रम पूर्ण झाल्याबद्दल विचारायचं होतं अच्छा आणि मी काय म्हणते माझं सुद्धा गणिताचे राहिले होते धडे तर तुम्ही मग आ माझं आता सोमवारी तर तास नसतात माझे कण सलग तास असतात मंगळवारी तर मग तुम्ही मला तुमचे तास द्याल का म्हणजे माझं तास असतात दोन तर तसे तुमचेच माझ्यानंतर दोन तास असणार तर तुम्ही मला देऊ शकता का दोन तास त्यातले पुढील पुढील आठवतं आठवड्यात तर एक्झाम आहे ना आपली तर मग तुम्हालाही ह्या आठवड्यातच कम्प्लीट करावं लागणार हां तुमचे प्रयोगशाळेत तुमच्या प्रयोगशाळेतलं सर्व झालं आहे का करून ओके बरं हां बोला बोला काय बोलत आहे आणि जे आणि जे आपल्याला आम जे आता परीक्षा येणार आहे तर तुम्ही ते सर्व बनवून झालं का पेपर्स बनवून झाले का आपल्याला दोन सेट करायचे होते ना तर माझं त्यातला एक सेट करून झाला आहे आता एक सेट करणार आहे तर त्या अगोदर मला सर्व माझं काम करून घ्यायचं शाळेत जे काही आहे ते मग त्यानंतर मी दुसरा सेट करून घेईल म्हणून मी तुमच्याकडून ते दोन तास मागत होते हो हो चालेल माझं पण तेवढंच राहिलं आहे हो हो माझे पण तेवढेच राहिले होते दोन धडे तर मग मी ते होऊन जाईल तेवढ्या वेळात होऊन जाणार मग बाकी तुम्ही माझे पुढचे तास सर्व घेतले तरी झाला बिकॉज तुम्हाला मग प्रयोगशाळेमध्ये काम असेल ना हो हो हो हो कळतं आहे कळतं आहे मला मग तसं तुम्ही मला सांगा तुमचे पेपर सेट बनवून नाही झाले आहेत ना अजून तुम्हाला काही मदत हवी असेल तर बरं चालेल तुम्हाला काही मदत हवी असेल तर मग तसं मला कळवा बरं चालेल चालेल मी बाकीचं काम करते मग मी तुम्हाला करेन नंतर कॉल ठीक आहे